मला मोबाइल घ्यायचा आहे परंतु जे मी मोबाइल बघून राहिले आहे ते माझ्या बजेटनुसार नाही आहे म्हणजे मला दहा हजाराचा घ्यायचा आहे शक्यतो माझा बजेट दहा हजाराचा आहे आणि त्यात मला सॅमसंग व सॅमसंग अशा अदर कॉलिटी मी पाहिल्या अदर कंपनीच्या पण त्या खूप महागड्या होत आहेत आणि मला त्याच फंक्शनमध्ये जर आपल्या भारतीयाच्या जसं नोकियासारखे जर मिळत असेल आणि कमी रिचार्जमध्ये की जिथे म्हणजे त्या बी एस एन एलच्या याच्यामध्ये जर रिचार्ज होत असेल तर मला तसा मोबाइल घेणं म्हणजे परवडेल पण म्हणजे माझ्या पैशानुसार तर मला तसा शक्यतो मोबाइल म्हणजे घ्यायचा आहे